हॅलो हां बाबा हा मृणाल बोलते आहे मला जरा मी इतिहासाचं आपलं शिवचरित्र वाचत होते तर त्याच्यामध्ये असा संदर्भ म्हणजे पुण्याविषयी जरा संदर्भ वाचला तर म्हणजे कसबा गणपती कसा हे झाला किंवा काय तर मला जरा त्याच्याबद्दल सांगता का थोडंसं म्हणजे शिवाजींनी सोन्याचा नांगर फिरवला वगैरे असं वाचत होते मी बरं

अभिमान पाहिजे अहो आत्ता म्हणजे मी वाचत होते ना तर ते सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली म्हटल्यावर मला इतकं भारी वाटलं म्हणून म्हटलं पहिलं बाबांच्या अधी जरा सगळं डिस्कस करूयात काय काय आहे काय नाही फार छान वाटलं

बरं

शाहिस्तेखानाची गोष्ट मला माहिती आहे म्हणजे शाहिस्तेखान पळून जाण्याच्या तयारीत असताना बोटं तोडली ते लाल महालातलंच आहे ओके ओके वा वा वा थँक्यू सो मच बाबा चलते हा